हो बोला हां बोला हो का तुम्हाला जायचं आहे का तिथे तुम्ही कुठले पण हो का बुलढाण्यापासून जायचंय तुम्हाला इथे बस किंवा काली पिली दोन्हीही मिळू शकतं इथून ते पन्नास किलोमीटर आहे पन्नास किलो पन्नास हो पन्नास किलो हो हो

तुम्ही तुम्ही तुम्ही स्टाटिंगला गजाननबाबाच्या मंदिरात जा दर्शन घ्या आणि त्यानंतर आनंदसागरलाही तुम्हाला तिथं वेगवेगळं बघायला मिळेन आणि तिथून पुढे सहा किलोमीटर नागझरी आहे तिथे गजाननबाबाच्या गुरुचं मंदिर आहे तर तिथे गायमुख वगैरे आहे तेही तुम्हाला बघायला छान आहे नाही दादा इकडनं तरी काही बुलढाण्याहून ट्रेन वगैरे नाही आहे ते मलकापूरला आहे डायरेक्ट ट्रेन नाही ते तर मग खेळणे वगैरे झाले हो ते खेळणे वगैरे येईल त्यांची वेगवेगळे प्राईस असतात ना ती तुम्हाला तिथेच गेल्यानंतर एक ते तिकिट फाडावं लागतील हां तुम्ही येऊन हो हो आणि तिथे जेवणाची वगैरेही व्यवस्था आहे तसं काही तुम्हाला टेन्शन नाही इथून गेले की तुम्हाला सकाळची बस मिळून जाईल हां एक नऊ वाजायची आहे अकराची बस आहे आणि अकरा वाजायची एक पातोडा आहे आणिक हा एक उंद्री आहे उंद्रीवडाळी